मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा समर्थ रामदास स्वामींनी या ओवीमध्ये असं सांगितलं आहे की महाराष्ट्र धर्म वावड वाढवावा की बाबा महाराष्ट्र धर्म म्हणजे काय आपली संस्कृती आपला मराठी सण आपले सणवार हे आपण कसे साजरे करतो मग त्यामध्ये कसं आहे आता मराठी सण म्हणजे गुढीपाडव्यापासून ते होळीपर्यंतचे आपण सणवार साजरे करतो या सण सणवारांमध्ये आपण एकामेकांना शुभेच्छा देतो एकामेकांच्या आनंदामध्ये सहभागी राहतो आणि ज् नेहमी बघा असं आहे की दुसऱ्याच्या आनंदात आपण सहभागी झालं की आपला पण आनंद वाढतो असं म्हणतात त्यामुळं गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आपण एकामेकांना देतो आणि प्रत्येकाच्या दारात चांगला सणवार असा साजरा करतो की गुढी उभा करतो त्यावेळेला हे करतो स सडा वगैरे टाकतो दारांमध्ये एक बांबूवर साडी वगैरे त्या बांबूला नेसून आडवा लोटा ठेवून ती गुढी उभा करतो ते एक छान असं वातावरण निर्मिती होते आणि की आपले सणवार वगैरे साजरे करतो तसंच दिवाळी येते दिवाळीमध्ये आपण एकामेकांना घरी बोलवतो आदरातिथ्य करतो सगळं एकामेकांचा सन्मान करून फराळाला वगैरे बोलवतो जेणेकरून काय होतं आपल्यामध्ये मराठी माणसांना असं आहे की मराठी माणूस हा कुठेही जाऊद्या जगाच्या कोपऱ्यात तो लगेच ओळखून येतो कारण तो एकतर संस्कृतीशी धरून चाललेला असतो आणि त्याला सदाचार हे सगळं त्याला माहीत असतं आणि तो सगळं एकदम परफेक्ट करतो त्यामुळं मराठी माणसानं कधीच एकतर लाजू नये कुठं आणि मराठी माणूस हा कधीच लाजत नाही ते तर आहेच तर दुसरा सण म्हणजे आपला सणवारा सणवारांचा विचार केला तर दुसरा सण आपला असा येतो की गुढीपाडवा झाला होळी झाली गणपती गणपती आपण गणेश उत्सव सार्वजनिक गणेश उत्सव साजरे करतो लोकमान्य टिळकांनी काहीतरी संकल्पना काढली असेल ते सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केले सुरू केले असतील समाजामध्ये काहीतरी चुकतं किंवा समाज हा आज आपण बांगलादेशची परिस्थिती बघतो आहे तिथलं सामाजिक वातावरण बघतो आहे तिथले लोक जर का सुदृढ नाही आहे त्यासाठी हे असंच होत आहे मग यासाठी काय करावं संघटन झालं पाहिजे विविध विचारांचं संघटन झालं पाहिजे यासाठी हे गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी चालू केले आणि त्याचप्रकारे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी चालू केलेल्या या गणेश उत्सव हा मराठी सण आपण जोरदार पद्धतीने साजरा करतो तो इतक्या मोठ्या प्रमाणात आपण साजरा करतो आहे जगात की त्याची संकल्पना खूप छोटी होती जेव्हा स्थापन झालं पण आता ते एवढं व्यापक झालेलं आहे कुठलाही कार्यक्रम करताना संघटन असणारं असायला फार महत्त्व आहे संघटनात्मक जेव्हा आपण काम करत असतो आणि इव्हन मराठी संस्कृतीचा जर का विचार केला तर त्यात संघटन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला आपण बघा की कुठं काही समजा आता असा असा आमचं आमचं स्वतःचं गणेशमंडळ आहे तर कुठंतरी कायतरी आता सांगलीत पूर येतो दरवर्षी तर पूर आला तर आम्ही आमच्या मंडळातर्फे तिथं जाऊन पूरग्रस्तांना मदत वगैरे करतो म्हणजे हे काय आहे मराठी संस्कृती जपण्याचं एक हे आहे की गणेश उत्सव साजरे का करावे गणेश उत्सव म्हणजे फक्त गणपतीची पूजा अर्चा ते तर आहेच सोडा गणपतीची पूजा अर्चा विविध आपण करतो त्याचबरोबर आपण जर का गणपतीची आराधना केली गणपतीचं सामाजिक कार्य जर का केलं त्याला फार महत्त्व आहे समाज आपल्यासाठी आप आपण समाजासाठी काय करायला पाहिजे सामा